समाजात नर्तकांना सामोरे जा जा जावे लागतात त्यासाठी नृत्यांकांना अनेक समस्यांना सामोरे जावे सामोरे जावे लागतात ज्यामध्ये आर्थिक अडचणी सामाजिक दबाव आणि योग्य संधीची कमतरता यांचा समावेश आहे आर्थिक अडचणीमध्ये न्यु नृत्यकला विकसित करण्यासाठी आणि व्यावसायिक होण्यासाठी लागणारा खर्च अनेकदा नृत्यां नृत्यांगनांसाठी मोठा असतो विशेषतः ग्रामीण भागातील नृत्यांंग नृत्यांगनांना आर्थिक अडचणी येतात तसेच सामाजिक दबााव काही समाजात नृत्याला एक नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते ज्यामुळे नृत्यांकांना सामाजिक दबाव आणि टीकेला सामोरे जावे लागतात जसे की आमच्या विदर्भात मागच्या मागच्या काही वर्षात एक नागपूरमधील मुलगा होता त्याला सामाजिक दबावाला तो तो मुलगा सामाजिक दबावाला बळी पडला जसे की तो मुलगा असल्यामुळे त्याच्यावर काही नक नकारात्मक टी टीका झाल्या जसे की त्याला थर्ड जेंडर शी संबंधित काही समीक्षा त्याच्यावर होत होत्या त्याला क वेगवेगळे नकारात्मक गोष्टीला सामोरे जावे लागले जसे की त्याला तो पुरुष आहे आणि नृत्य म्हणजे फक्त स्त्रीनेच केले पाहिजे असे काही सो समाजातील लोकांच्या डोक्यात बिंबवले आहे त्यामुळे जे त्या जो नागपूरचा मुलगा होता त्याला खूप काही मुलींशी संबंधित टीकेला सामोरे जावे लागले आणि संधीची कम क कधीकधी संधीची कमतरता चांगल्या संधी आणि व्यासपिठांची कमतरता अनेक नृत्यांगनांना त्यांच्या कलेला योग्य प्रकारे सादर करण्यासाठी अडचणी निर्माण करते तसेच शिक्षण आणि प्रशिक्षक कधी इकडे विदर्भात म्हटले ते ज्या प्रकारे शिक्षण नृत्य शिकवणारे शिक्षक पाहिजे असते ते कधी मिळत नाही नृत्याचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण मिळ मिळवणे आ आणि आपल्या कलेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे मात्र ते शिक्षक न मिळाल्यामुळे ते सुद्धा होऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रशिक्षणासाठी लागणारा खर्च आणि वेळ अनेकदा ह्या सर्व प्रॉब्ल प्र समस्यामुळे नर्तकायला खूप साऱ्या गोष्टीला सामोरे जावे लागतात